हां अरे काय आता कुठे आहेस तू आता घरीच आहेस ना हां घरीच आहेस ना हां कारण मी पण आत्ता घरी आलो बँकेत गेलो होतो हां बँक ऑफ बरोडा वगैरे गेलो होतो दोन तीन बँकांमध्ये हां पण झालं आहे काय आपल्या वेळेचं बँकिंग आणि आत्ताचं बँकिंग फार फरक झालं आहे आपण पूर्वी चेकबुक व चेक वगैरे घ्यायचो धनादेश म्हणतात ते तो घ्यायचो तो लिहायचो आणि पाठवायचो पार्टीला दुसऱ्या माणसाला व तो माणूस त्याच्या बँकेत जमा करायचा आणि मग तो तिथं क्लिरिंग हाऊसला येऊन त्याच्या खात्यावर पैसे जमावायचे दुसऱ्या दिवशी किंवा तिसऱ्या दिवशी आता बँकांनी हे बदललं आहे हां त्यांनी आता रूल बदलले आहेत तुम्ही ए नि एफ टी किंवा आर टी जी एस करू शकता काही ठरावीक र रकमेच्या पुढे पूर्वी आपल्याला एक लाखापर्यंत हे करता यायचं कॅश बीश द्यायची आहे किंवा पन्नास हजारच्या पुढं कॅश द्यायची दोन लाखाच्या पुढं कॅश द्यायची असं आपण करू शकत होतं म्हणजे पाच पाच दहा दहा लाख रुपये सुद्धा आपण ट्रान्सफर करू शकत होतो म्हणजे देऊ शकतो रोखीत असं पण करू शकत होतो पण आता त्यांनी बंधन घातलं आहे तुम्हाला पाच लाखाच्या पुढं जर पैसे भरायचे असतील तर पॉझिटिव्ह पे म नावाचा एक फॉर्म भरून द्यावा लागतो तो पॉझिटिव्ह फे फॉर्म त्यांनी मंजूर केला की मग तुम्ही ती कॅश काढून देऊ भरू शकता दुसऱ्या खात्यावर वगैरे असं किंवा चेक देताना किंवा पैसे पाठवणार ना सुद्धा ती पॉझिटिव्ह पे सिस्टीम सुरू केली त्यांनी तर असे नियम बदलायला लागले आहेत तुला आता काय बदललेले नियम माहिती आहेत बँकांचे काही

हां हां

हो हो

हां हां होय होय

जमा होतात हां

आणि डी डी काढताना सुद्धा त्यांनी पॅन नंबर मागितला मला

हो हो

कंपल्सरी आहे हां

नाही ना ते होतच नाही पाठवतच नाहीत ते म्हणजे त्याशिवाय तो फॉर्मच घेत नाहीत ते काउंटरला

हां त्याशिवाय तुम्ही ह्याला सुद्धा ते चार्जेस लावतात आता ए नि एफ टीला काही ठारावीक रकमेच्या पुढं ते आधी नव्हते लावत सुरुवातीला सिस्टिम नवीन असताना हां चालेल

उत्पन्नाचं साधन

होय काय हां बरेच रूल बदलले आहेत आपण आता जरा एकदा माहिती करून घेऊया बसून बँकेत जाऊन चालेल की दोघं मिळून जाऊया हां चालेल चालेल चल मग हो चालेल ओके ओके ओके